बरं त्याचा फायदा काय हां बरं

एक लिटर पेट्रोलमध्ये

बरं आणि माणसं

बरं पण ते बरं हां हां बरोबर हां

बरं बरं

होय पण ते विक्री केल्यानंतर तुम्ही सर्विस देणार का हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हो

हां बरं बरं

बरं आणि त्याला

बरं ह्याच्या आणि नव्हे अनुदानाचं काय काय काय तुमच्याकडे आहे काय स्कीम आली आहे का जिल्हा परिषदेची

मग की जिल्हा परिषदेकडे मिळणार का तालुका पंचायत कोणाकडे जाय लागणार तालुका पंचायतीला का

बरं आणि मिल्कींग ज्यानं मिल्किंग मशीन आहे काय बरं आमच्याकडे आता तीन चार आहेत हो छोटं लागणार हां हां हां हां आहे नाही डवल वगैरे आम्ही आपला ऐकून आहे आम्हाला एवढं काय माहित एवढं काय आम्हाला ज्ञान नाही

बरं बरं बरं

चालेल चालेल मी तुम्हाला एक दोन दिवसात फोन करतो ओके हां